सर मला चष्मा पाहिजे होता तर आपल्याकडं कुठल्या प्रकारचे चष्मे ॲवलेबल आहेत म्हणजे म्हणजे माझं हा मला थोडं लांबवरचं दिसत नाही आहे आणि चष्मा मला असा उन्हातलापण पाहिजे

बरं हां हां बरं बरं बरं जर फ्रेम माझ्याकडं असंल तर तसं काच तुम्ही बनवून द्याल का हा हा बरं बरं बरं आणि त्याचं काचेचं म्हणजे काय म्हणते प्राईस काय असणार तुमची म्हणजे चष्मेची

बरं

बरं बरं नंबर नंबरपण तुम्ही चेक करून देता का डोळ्याचे बरं बरं हा हा सर मला तुम्ही ॲड्रेस सांगता का तुमच्या दुकानाचा नेमका अच्छा ठीक आहे चालेल सर मी कधी आले तर चालेल सर म्हणजे तुम्ही कधी अवेलेबल असाल का

हो हो हो चालेल सर मी येतो मग चालेल सर ओके ठीक आहे